जर लेखनामध्ये म्हटलं तर आधी जेव्हा मी शाळेत होते तर शाळेत खूप जास्त म्हणजे टीचर वगैरे लिहायला देत होते की जेणेकरून आपली जी लिहायची पद्धत आहे ती चांगली झाली पाहिजे आपली आपले अक्षर वगैरे सुद्धा चांगले झाले पाहिजे जे की लोकांना समजेल असे पण असे आहे की अजून लेखनाचा जो प्रकार आहे तर तो दैनंदिन जीवनामध्ये असा की ज्यावेळेस म्हणजे कोणती परीक्षा असेल किंवा ज्यामध्ये आपण कॉलेजची परीक्षा म्हणू किंवा अन्य कोणती दुसरी परीक्षा जर म्हणू तर त्यावेळेसच इस्तमाल होतो आपल्या लेखनाचा त्या ऐवजी म्हणजे आता सर्व ऑनलाईन वगैरे झाले आहे तर कम्प्युटरसुद्धा माध्यम आलेला आहे तर त्यामुळे आता जास्ती लेखनाचा इतका काय पर्याय होत नाही जर आपण लेखन म्हटलं तर मग ते लेखन फक्त कम्प्युटरच्या आतच होते जे की टायपिंग वगैरे करून आता लोकं करतात बाकी जर हाताद्वारे लेखन म्हटलं पेनानी तर इतकं जास्त आजकाल होत नाही त्याचं कारण तर तसं मलाही नाही माहिती पण आता लोकांना सोप्या गोष्टी जास्त करायला आवडतात म्हणून आणि त्यातच मग लेखकांची पुस्तके वगैरे वाचण्यामध्ये वाचतात लोकं तरी ही खूप छानशी गोष्ट आहे पण लेखनात आता लोकांना इतकं काही नाही बाकी जे न्यूज पेपरवाली लोकं आहेत तर ते लेखनाचा खूप जास्त उपयोग करतात कारण की त्यांना न्यूज बनवावी लागते आणि पेपरमध्ये छापावी लागते त्यामुळे ते ती एक गोष्ट आहे की ते कुठून कुठून न्यूज आणतात आणि ती पब्लिश करतात तर तो एक लेखनाचा प्रकार झाला आता